साधारण भांडी पाणी आणि डिश सोपनेच स्वच्छ करतात पण जे तेलकट भांडी असतात त्यांना वेगळे उपाय वापरायला लागतात आणि ऑब्विसली आपला घरातील स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यात भांडी धुण्याचा भूमिका खूप महत्वाची आहेच तर तेलकट भांडी स्वच्छ करणे हे अनेक वेळा आव्हानात्मक वाटू शकतात पण परंतु काही सोप्या पद्धतीत वापरून आपण हे काम सोपे करू शकतो तर पहिली पद्धत म्हणजे गरम पाणी आणि डिश सोप वापरणे तर गरम पाण्यात भांडी भिजवून त्याही त्यावर डिश सोप लावायला पाहिजे तर त्यामुळे तेल लवकर निघून जातं आणि गरम पाणी तेलाच्या चिकटपणाला कमी करतं आणि स्वच्छता सुलभ करते दुसरी पद्धत म्हणजे विनेगर वापरण्याची आहे विनेगर आणि पाणी सम प्रमाणात मिसळा आणि या मिश्रणाने भांडी स्वच्छ करा विनेगर तेल विघळून खूप प्रभावी आहे प्रभावी आहे म्हणजे हे जे पद्धत आहे ते तिसरी पद्धत म्हणजे बेकिंग सोडा वापरणे तर बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवून तेलकट भागावर लावा आणि थोड्या वेळाने स्क्रब करा बेकिंग सोड्यामध्ये असलेलं गुणधर्मामुळे तेल निघून जातं चौथी पद्धत म्हणजे लिंबाचा रस वापरणं लिंबाचा रस तेलकट भागावर लावून स्क्रब करा लिंबाचा अंबलामुळे तेल निघून जातं आणखी एक उपाय उपयुक्त प्रदक म्हणजे नारलाचं तेल वापरणे जर भांडी खूपच चिकटलेली असतील तर नारळाचं तेल लावून स्क्रब करा यामुळे भांडी स्वच्छ होणार आणि होणाला होणाच मदत होईल तर हे आहे भांडी स्वच्छ करण्यासाठी जे तेलकट असतात स्पेशली त्याच्यासाठी वापरू शकतो आपण हे सगळे उपाय धन्यवाद